मी माझ्या राज्याच्या आणि देशाच्या बाहेर प्रवास केलेला आहे जास्तीतजास्त माझा प्रवास करण्याचं जे कारण होतं ते आहे की आम्हाला फिरायला जायचं होतं फिरायला जाणं नवीन नवीन ठिकाण बघणं हे मुख्य कारण होतं तर मी राज्यांमध्ये बरेच राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे आसामला केलेला आहे हिमाचल प्रदेशला केलेला आहे उत्तराखंडला केलेला आहे भारतातली जी आहेत बऱ्याच राज्यांमध्ये आम्ही फिरायला गेलेलो आहोत याच्याव्यतिरिक्त देशाच्या बाहेरसुद्धा आम्हाला जाण्याचा मोका मिळालेला होता तर तिथे आम्ही गेलेलो होतो तर तिथे काठमांडू जे आहे नेपाळमध्ये तर आम्ही नेपाळला गेलेलो काठमांडूला आम्हाला फिरायला जायचं होतं काठमांडूमध्ये जे ज्योतिर्लिंग आहे ते बघायचं होतं तर त्यानिमित्त आम्ही तिथे गेलेलो आहोत तिथे काठमांडू फिरलेलो आहोत ज्योतीर्लिंगाचं दर्शन केलं आहे आणि अशाप्रकारे नेपाळमध्ये पण आम्ही फिरून आलेलो आहे तिथे लुम्बिनी वन वगैरे जे आहे बुद्धांचं ठिकाण ते बघून आलेलो आहे तर अशाप्रकारे आम्ही प्रवास केलेला आहे